आमच्याकडे खेळणारा खेळ जास्त तर किर्केट आहे ते नॅशनल इंटरनॅशनलवर खेळता जात आमच्याकडं कसं आहे का इथं एजचं काही हे नाही लहान लेकरू पण खेळू शकतं मोठा माणूस पुढे कोणीही कोणालाही रोकटोक नाही कुणीही खेळू शकते ऑर नॅशनल इंटरनॅशनल कसं आहे त्याच्यावर एटीन प्लस पाहिजे ऑर डी टाइमनं त्याच्या चाळीस एकेचाळीसवर रायते आणि आमच्याकडं कसं आहे कुणीही खेळू शकते आणि आमच्या इकडे दोन याच्यावर राहते एक प्लॅस्टिक ऑर एक टेनिस ऑर इंटरनॅशनलमध्ये कसं आहे तिथं लेदर बॉल राहते त्याचे लई बारीक नियम राहते गावात आमच्याकडे कसे आहे की तिथे काय नाही एवढे बारीक नियम नाही राहत कुणी कुठूनही खेळू शकत